साधारणतः आमच्या भागामध्ये उसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जातात उस हे वार्षिक पीक असल्यामुळे तो उत्पन्न जेव्हा येतो एठो एकाच मोठ्या रकमेमध्ये येतो त्यामुळे मट आणि तसेच उसाला खर्च पण कमी प्रमाणात लागतो इतर पिकापेक्षा उसातून जास्त उत्पादन काढले जाते मग दुसऱ्या प्रमांकाला येते म्हणजे कापूस कापसातूनही मोठ्या प्रमाणात उत्पन्न काढले जाते आणि तसेच सोयाबीन आहे हरभरा आहे तूर आहे या पिकापासून पण मोठ्या प्रमाणात उत्पादन काढले जाते व मोठ्या प्रमाणात नफा प्राप्त केला जातो व काही शेतकरी ज्यांना मुबलक प्रमाणात पाणी आहे ते फळभाज्या किंवा मग इतर जे पालेभाज्या आहेत त्यांचे उत्पादन करत असतात त्यातून पण त्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळतो कारण स्वतःचे पाणी व शेती असल्यामुळे त्यांना व जवळीलच बाजारपेठ असल्यामुळे तालुक्याला त्या ठिकाणी नेऊन विक्री केली जाते आणि त्यामुळे मुबलक प्रमाणात मोठ्या प्रमाणात नफा मिळवला जातो तसेच इतरही पिके आहेत ज्यामधून उत्पादन मिळवले जायचे जसं आंबा आहे संत्रं आहे बोर आहे किंवा मग जांभूळ आहे